आषाढ महिना आला की पालखीचे दिवस सुरू होतात आमच्या गावात उस्मानाबाद जिल्ह्यात शेगाव गजानन महाराजांची पालखी आषाढ महिन्यात येते आणि पालखी आली की ती जत्रा स्वरूपातच त्याचं रूपांतर आमच्या पूर्ण गावात होतं जत्रा भरल्यासारखी गर्दी आमच्या या उस् धाराशिव जिल्ह्यात होते या जत्रेमध्ये सर्व प्रकारचे लोक लहान मुलांपासून वय वयस्करांपर्यंत आधी दर्शन घेतात आणि मग या जत्रेमध्ये सामील होतात या जत्रेमध्ये अगणित वस्तू विकायला असतात फुलं पानं पानांचे कुंड्या खेळणी लहान मुलांचे छोट्या छोट्या मुलांची खेळणी त्याच्यानंतर पेढे नारळ त्याच्यानंतर अजून शोभेच्या वस्तू शोभेची मा मातीची फळं की जे हुबेहूब अगदी ओरिजनल फळांसारखी फुलांसारखी दिसतात असे कलाकुसरीच्या गोष्टी अगदी कानातले गळ्यातले पर्स खूप खूप स्वरूपात या वस्तू ये इथं या जत्रांमध्ये असतात खेळणी रहाटपाळणे फुगे फुगे लहान मुलांचे फुगे उळ हवेचे फुगे पाण्याचे फुगे लहान मुलं या या सगळ्यांची लयलूट असते आनंदाची वयस्कर लोकं पूजेचे सामान नारळ पेढे यामध्ये मग्न असतात लहान मुलं लहान मुलांना खेळणीची आवड असते स्त्रियांना दागिन्याचं खोटे दागिने पर्स यांची आवड असते मध्यमवर्गीय आपल्या नातवंडांसाठी खेळणी बघतात कुणी गाड्या बघतात कुणी आपल्या मुलांसाठी छोट्या छोट्या ट्रक येतात हुबेहूब मोठ्या ट्रकसारख्या छोट्या ट्रक असतात की त्या लहान मुलांना खूप आवडतात ट्रॅक्टर टेम्पो छोटे छोटे त्यानंतर इथे शेगावची कचोरी हे खाण्याचा वेगळा आस्वाद आसतो समयव सगळे समवयस्क त्याच्यावर तुटून पडतात त्यानंतर इथे जत्रा भरते जत्रा म्हणजे काय मोठेमोठे रहाटपाळणे येतात लहान मुलं त्याच्यात खेळण्यासाठी बसतात मध्यमवर्गीय आपल्या नातवंडांना त्याच्यात खेळण्या खेळण्यासाठी आवर्जून घेऊन येतात दर्शनही होतं आणि खेळही होतो